तुम्ही तुम्ही बुकस्टॉलमधून बोलत आहा का मला काही पुस्तकं पाहिजे होते शाळेची पुस्तकं पाहिजेत आणि काय म्हणतात तर नॉवेल वगैरे उपन्यास इत्यादी हो काय रेंज आहे तिथे तुमच्याकडे हां हा अच्छा कितीपर्यंत डिस्काउंट मिळेल बुवा तर मी दुकानात कधी कधी येऊ शकते हो जास्तच घ्यायचं आहे अच्छा

अच्छा ठीक आहे मग मी येऊन बघते आणि मला आणखी आणखी ज्या आणि मला खूप साऱ्या घ्यायच्या आहेत तर आणखी बघू शकते का मी चांगल्या चांगल्या पुस्तकं कोणत्या आहेत काय आहेत का तुमच्याकडं अव्हलेबल आहेत का अच्छा हो हो मी आरामात येते काही खाली वेळेमध्ये हो तरी पण मग मी मला आत्ता सध्या काम आहे मी आता नाही येऊ शकत मी येईन मग म्हणजे चार पाचच्या मधात

हो हो तुम्ही का हो काढून ठेऊन द्याल तुम्ही आणि मग मला काय म म्हणजे न्यायचं असेल तर मला घरपोच पोहचून देतील का आहे का मुलगा वगैरे अच्छा ठीक आहे मग द्या मुलाच्याच हाताने मी मला जास्त प्रमाणात घ्यायचे आहेत आणि मग त्या मुलाच्या हाताने पाठवून द्याल ठीक आहे मग मी येते काय चार पाच पर्यंत चार या पाचच्या मधामध्ये